हॅलो एअरलाइन स्पाईसजेट एअरलाईन काही सेवा करण्यापेक्षा तुमचं विमान वेळेवर सोडा आज चार तास झाले मी इथे एरो ह्याच्यावर विमानतळावर थांबलो आहे आणि माझं आज गोव्याला जायचं जे फ्लाईट होतं ते चार तास डिले असं सांगण्यात आलेलं आहे आता हेच ऐकल्यानंतर मला म्हणजे याच्या धाब्यावर बसवलं तुम्ही असं वाटायला लागलं कारण माझा प्रोग्रॅम म्युझिक प्रोग्राम तिकडे गोव्याला आहे आणि जर मी चार तासात तिथे जर उशिरा पोचलो तर कार्यक्रमाचा फज्जा उडेल लोक मला बहुतेक टोमॅटो अंडी मारतील पण त्याची ज जाहिरात खूप दिवस अगोदरच झालेली आहे आणि माझा तो आवडता कार्यक्रम आहे आणि ते लोकांना तिकडे गोव्यातल्या लोकांना फार आवडतो मुख्य म्हणजे त्यांची मायबोली कोकणी भाषा मी बोलू शकल्यामुळे त्यामुळे त्यांची खूप इच्छा आहे की मी तो कार्यक्रम करावा आम्हाला गोव्याला पोचायला किती त्रास आहे आणि त्याच्यानंतरची तयारी तोपर्यंत ते राहणाऱ्या पेक्षा श्रोते ताटकळत राहतील याचा परिणाम काय होईल की माझ्यावर सगळं हे येईल त्यामुळे कृपया आपण या बाबतीत काय करू शकता का माझ्या कुठल्या दुसऱ्या विमानात सोय करू शकता किंवा कुठल्याही मार्गाने कुठलाही ना मी तिथे गोव्याला पोचू शकतो असं बाळगता का तर मला बरं होईल म्हणजे प्लीज धन्यवाद धन्यवाद